हॅलो मी सुप्रिया ठाकूर बोलते काही दिवसांपूर्वी मी ट्रेस्मेचं कंडिशनर मागवलं होतं तुमचा रियुज खूप छान होता म्हणून मी हे प्रोडॅक्स ऑनलाईन मागवलं होतं पण मी जेव्हा प्रोडक मागवल्यानंतर मला खूप हेअरफॉल इशू व्हायला लागला माझे हेअर डॅमेज झालेत तसं डँड्रफ पण वाढला आहे तुम्ही जे प्रोडॅक दाखवलेलं त्याच्यामध्ये जे मटेरियल्स होतं ते तर खूप चांगलं दाखवलेलं पण मला जसं घरी आल्यानंतर रिझल्ट आहे तो खूप खराब रिजल्ट आलेला आहे आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप खराब आहे कारण मी लावल्यानंतर खूप मला सं असं छान फील नाही झालेलं आहे आणि मै आता हे कोणाला परत कोणाला सांगू शकत नाही की तुम्ही हे प्रोडक युज करा म्हणून कारण तुमचा रियुज मी जसा बघितलेला आहे तसा मला तरी भेटलेला नाही सो परत मी हे कोणाला रिकमेण्ड नाही करणार की तुम्ही युज करा म्हणून